हॅलो हा मॅगडॉनल कस्टमर केअरचा नंबर आहे का मी बारा वाजता ऑर्डर दिलेली अजूनही ऑर्डर आली नाही आहे तुम्ही एवढं सांगत असतात की अर्धा तासात गॅरेंटी आहे नाहीतर रिफंड देतो हे देतो अजूनही नाही आलं तर आता किती वेळ थांबायचं आहे माझी ऑर्डर ना माझी ऑडर आहे एक आलू टिक्की बर्गर एक मॅक चिकन बर्गर एक फिलेट ओ फिश मील स्ट्रॉबेरी मिल्कशेक सोबतचा आणि पत्ता एस एन डी टी कॉलेज कॅम्पस आहे लवकरात लवकर पाठवा हे कॉल सेंटरला तुम्ही डायरेक करतात नंबर आणि मग परत आमचं अडचण होते ते काय हे हे तुमचे तर उचलतच नाही आहेत जिथे दिली ऑर्डर ते तर आणि कॉल सेंटरवाल्यांना तर काही कळतच नसतं की कधी कधी येणार काय येणार बरं बरं पण काय हे तरी रिफंड तरी देणार आहेत का मग कारण एवढं लावलेलं असतं की आम्ही ती गॅरेंटी आमची अर्धा तासात नाही मिळालं तर रिफंड देऊ हे करू ते करू आता काय आता द्यायला हवं कॉम्प्लिमेंटरी मग आता कायतरी द्या काहीतरी मिलशेक वगैरे नाहीतर काय बर्गर मग आता काय स्टेटस आता सध्या काय ऑडरचं मग आता किती वेळ लागेल काय अंदाज काहीच नाही तुम्ही सांगणार तर कसं काय कळणार आहे कस्टमरला किती वेळ आता प प्लेस झाली आहे ना ऑडर पाठवाल का मग किती वेळात वीस मिनटं बघा हां मी आता परत परत सारखं कस्टमरला फोन करायला लावू नका आणि काहीतरी द्या कॉम्प्लिमेंटरी ठीक आहे हां ठीक आहे बघते आहे मी वाट बघते आहे वीस मिनटं ठीक आहे बाय